दुपारच्या जेवणासाठी साधारण आम्ही डाळ भात चपाती हिरवी भाजी हिरवी फळभाजी हे प्रामुख्याने असतं आणि रात्रीच्या जेवणामध्ये जर सॅटरडे संडे असेल तर मग चिकन मटण किंवा मच्छी तर मांसाहार जो आहे रात्रीच्या जेवणामधे सहसा आम्ही घेतो आणि कधीकधी दुपारच्या जेवणामधे पण मांसाहार असतो पण साधारण करून रात्रीच्या वेळेस हलकंच जेवण घेतो जसं भात असेल खिचडी असेल चपाती भाजी असेल